हॅलो भैया एन सी बोलतो आहे एन सी हा अरे आज म्हणजे काय आता तुझी आवड माझी आवड जरा सारखंच आहे त्यासाठी तुला फोन करत होतो की मला एक मला एक ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो आहे माझ्याकडे एक कामाला आणि ट्री प्लांटेशन आहे अशी दोन कामं आहे तर ब्लड डोनेशनचं मी बघतो काय करायचं असते पण त्याच्यात तुझी ओळख लागेल तिथे किंवा तिथे आपल्याला डॉक्टर्सला कॉन्टॅक्ट करायला लागेल त्याच्यानंतर नर्सेस लागतील अशा बऱ्याच गोष्टी लागणार आहेत आणि ट्री प्लांटेशन हा तुला आवडता विषय आहे त्याच्यासाठी तुला काय लागेल ती मदत ज्याला मी तयार आहे असं करून एक व्यवस्थित सगळं काम करता येईल आता तू सांग तुझी काय तयारी आहे ती

आपण शनिवार रविवारमध्ये करू पंधरा सोळा तारखेला शनिवार रविवार आहे तर पंधरा सोळा तारखेला आपण करूया म्हणजे एक दिवस ट्री प्लांटेशनचं काम करू दुसऱ्या दिवशी ब्लड डोनेशनचं का करू दोन्हीकडे आपण दोघं असल्यावर आपल्या दोघांचं नॉलेज पण चांगलं आहे आणि ट्री प्लांटेशनमध्ये मी माझ्याकडनं काय करू शकतो ते आपण सगळं ठरवूया हा तर जरा काही डॉक्टर्स तिकडे ते लागतील आपल्या गावातले डॉक्टर्स लागतील तुझ्या ओळखीचे काही डॉक्टर्स असतील किंवा तुझ्या ओळखीचे काही माझ्या ओळखकीचे काही ट्री प्लांटवाले असतील तसं ते सगळं स सगळचा समन्वय साधून हे दोन्ही प्रोजेक्ट चांगले करावे अशी माझी इच्छा आहे हां हां नाही नाही काय आहे आता आपलं कामच आहे ना समाजासाठी काहीतरी करणं हॅलो हो हो हो नाही त्याच्यासाठी स्पेशल काय लागणार नाही नाही डॉक्टर्सपेक्षा कसं असतं की मोठ्या हॉस्पिटल जर घेतला आपण तर तिथे नर्सेस आणि ते सगळं ते त्यांचं सामान वगैरे करतात ते त्यांना ब्लड डोनेशन कॅम्पला काय तेच त्यांची तयारीच असते करतात करतात तसंच आपण न नर्सरीवाले कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं काही आपल्याला झाडं मिळणं मिळतात प्लांट मिळतात का बघू मग ठिकाणं कुठे कुठे करायचं ते तू एकदा ह बघून घे अरे ना अरेंज जाय तर म्हणजे आपण करतो तर नेहमीच करतो आता बरेच दिवस झाले गॅप काही झालं नाही म्हटलं चला आता या निमित्ताने परत भेटीगाठी होतील आणि एक चांगला प्रोजेक्ट आपल्यातर्फे होईल नाही नाही आता ना आपण नाही बरोबर ना असंच करायचं असतं काम काम असंच होत असतं हा बाकी काय हो सगळं चांगल आहे तर मग त्या मी काय करतो की पंधरा सोळा त तारीख नक्की करू

हा बस ब बघ काय काम ठेऊ नको आणि स्वतःला मोकळा ठेव हां ठीक आहे मग मी करतो बाई प्लॅन करतो आणि ए मग सगळं प्लॅन करून तुला पाठवतो मग आपण करूया ओके ओके ओके ओके ओके ओके ओके ओके ओके